भारतातल्या कलांच्या बऱ्याच शैली आता खरं तर कालपरत्वे लुप्त होत चालल्या आहेत त्याच्यामध्ये मला चटकन आठवतं आहे ते म्हणजे पूर्वी देवळांवरती किंवा मंदिरांच्या भिंतींवरती जमीनदार किंवा मोठे खोत लोक असायचे त्यांच्या वाड्यांवरती राजवाड्यांच्या भिंतींवरती हातानं रंगकाम केलेलं असायचं पेंटिंग्ज असायची भित्तीचित्र म्हणता येईल त्याला म्युरल्स नाही म्हणतात भित्तीचित्रच म्हणजे भिंतीवरती छतांवरती त्याच्यानंतर आपले खांब असतात तुळया असतात त्यांच्यावरती रंगकाम उत्तम प्रकारे केलेलं असायचं आणि त्याला काय तेलाचा वरनं थर वगैरे द्यायचे का काही कल्पना नाही पण ते शतकानु शतकांचं रंगकाम अजूनही आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतं तर ते आताशा लुप्त होत चाललं आहे एकतर तसं कोणी आता करत नाही आणि जे आहे तेही आपल्याला टिकवून ठेवणं जरासं जड जातं आहे असं मला वाटतं आहे मी पुष्कळ दक्षिण भारतातल्या किंवा इवन पश्चिम भारतातल्या देवळांमध्ये पण कारण ती ही कला उत्तर भारतात फारशी बघायला मिळाली नाही दक्षिण भारतातल्या आणि पश्चिम भारतातल्या देवळांमध्ये मला ही खूप दिसली किंवा आपल्या पेशव्यांच्या किंवा हे जे संस्थानिक आहेत त्यांच्या बऱ्याचशा वाड्यांच्या भिंतींवरती ती बघायला मिळाली तोच प्रकार मला भरतकामाबद्दलही वाटतो आपण पूर्वी जे स्त्रिया घरगुती स्वरूपात भरतकाम करायच्या किंवा वायरकाम पण करायच्या वायर्सच्या आपल्या विणून बास्केट वगैरे काय काय करायच्या ते आता लुप्त होत चाललं आहे कारण आता मशीन एम्ब्रॉयडरीच केली जाते बऱ्यापैकी तर हातानं जे कशीदा काम वगरे पूर्वी करायचे आणि ते कौशल्याचं अंग मानलं जायचं बायकांचं ते पुरुषही आता खरं तर करतात तर ते टिकवून ठेवण्याची गरज आहे नाहीतर ते नाहीसं होईल आणि ती एक कला मग लयाला जाईल असं वाटतं आहे